हॅलो मी अश्विनी ल लाडकी बोलतो मला बारावीला ॲडमिशन करायची होती

तर तुमच्या क मला बारावी सायन्समध्ये करायची आहे मला एट एटी टू मराठी होतं माझं वालं

मी दहावी केलं आहे व वसंत नाईक शाळा मी वर्ध्याची आहे आणि तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायला कोणते कोणते कागदपत्रं लागेल हां आणि एश टी आणि तिथे ब बारावीनंतर काय अजून कोर्स आहे करायचा

नाही नाही ठीक आहे हो हो ठीक